आता शिक फोन येतो म्हटलं तर सगळ्यांनाच माहीत आहे अभ्यास करायचं म्हटलं तर शाळेत जाऊन अभ्यास करणे अन त्याच्यानंतर मग शिकवणी लावतात क्लासेस आणि आता कसं झालं की सगळं ऑनलाईनच मिळते त्यामुळे मुलं काय करतात की शाळेत कमी लक्ष देणे या न जाणे मी ऑनलाईनच पाहतो ते असं मुलांना भरपूर काही वाईट परिणाम झाला त्याच्यामधनं जे चांगलं शिकायला मिळते ते शिकतात पण जास्तीत जास्त त्याच्यामुळं नुकसान जास्त आहे कारण की जे शाळेत शिकायला मिळतं ते ऑनलाइन शिकायला मिळत नाही तर या प्रकारे ऑनलाईनचा मुलांच्या जीवनात वाईट परिणाम झालेला आहे